मी शिर्डीला जात असताना मला या काही गोष्टींचा त्रास झाला त्यामध्ये पेट्रोल पंप खान होटेल्स बातरूम वगैरे या गोष्टी रोडनी नव्हत्या कारण तोच नवीन समृद्धी महामार्ग बनलेला शिर्डीचा त्या रोडवर काहीच असे म सोय नव्हती इथून कारंजापर्यंत तरी हो होटेल्स वगैरे आहेत कारंजाच्या समोर समृद्धी मार्गावर तर पेट्रोल पंप टॉयलेट वगैरे याचा खूप त्रास होतो